नमस्कार आम्ही महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान म्हणजे स्वच्छता कार्यक्रम आमच्या प्रभागामध्ये राबवणार आहे तर तो संपूर्ण जो साठलेला कचरा आहे तो आम्हाला पुनर्वापर करायचा आहे म्हणजे रिसायकल करायचा आहे तर त्यासाठी आम्हाला आमच्या वेगवेगळ्या भागात कुठे कुठे पुनर्वापर केंद्र आहे तेची माहिती जरा हवी आहे तसंच त्यातमध्ये तुम्ही म्हणजे कुठे येऊन त्याच जागेवर येऊन कचरा स्वीकारणार की आम्ही तुम्हाला आनून द्यायचा किंवा तुम्ही कोणते टॅम्पो किंवा ट्रक पाठवून देऊ शकत आहे का तसंच त्यामध्ये कुठलं कुठलं साहित्य तुम्ही घेताय म्हणजे प्लॅस्टिक कचरा वेगळा त्यानंतर ना जे वाळलेला कचरा असतोय तो वेगळा असं करून तुम्हाला आम्ही हे करून देतो तर इथं काय झालं आहे की आमची जे सगळे मंडळी अशी सगळे मिळून शंभरजणांची टीम आहे शंभरजणांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे तर या सगळ्यांनाच आम्हाला त्याची माहिती पण द्यायची आहे त्यामुळे तुमच्या या व्यव कचरा व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कार्यालयामधून जरी कोणी तिथं आलं तर त्यांना थोडी जरा पुनर्वापराची माहिती दिली तर जरा बरं होईल तर त्या अनुषंगानंच मी तुम्हाला फोन लावला होता आणि ही माहिती जरा लवकरात लवकर आम्हाला मिळावी तर तिथे संबंधित कोण अधिकारी असतील त्यांचा नंबर आम्हाला मिळू शकतोय का ओके मग येऊन भेटलं तरी चालेल का किती वाजेपर्यंत येऊन भेटावं ओके ठीक आहे तर आम्ही येऊन तुम्हाला पत्र पण देतो लेखी तर तुम्हीसुद्धा इथं आपल्या एरियात जिथं जिथं ही पुनर्वापर केंद्रं आहेत त्यांची माहिती आम्हाला द्या कारण जे सहभागी होणारे जे आमचे मित्रमंडळी आहेत किंवा आमचे त्या सर्वांना याची माहिती पण देणं आवश्यक आहे त्याचबरोबर समाजात जनजागृतीसुद्धा करण्याची आहे त्यासाठीच रॅलीजचंसुद्धा आयोजन केलं आहे त्यामुळे कृपया जरा अशी तुम्ही अपॉइमेंट द्यावी